नमस्कार सर मी प्राची कल्याणकर आणि माझी एक एक बेकरी आहे आणि खूप प्रसिद्ध आहे नांदेड शहरातील आहे ती बेकरी आणि खूप गर्दी असते आणि केक जे आहे खूप तिथे फ्रेश भेटतो आमच्याकडे आणि बरेचसे पदार्थ पण आहेत बेकरीमध्ये जसं की केक असो पेस्ट्री असो ब्रेड असो आणि जे पण काही दही दूध जे आहे ते सगळं काही भेटतं आमच्याकडे आणि मला हेच विचारायचं होतं की जी आहे बेकरी बेकरीला साठी मला जे आहे व्यवसायासाठी जी एस टी नोंदणी करायची आहे का की आवश्यक आहे हे जाणून घ्यायचं होतं कारण म्हणजे मला या हे जे बेकरी चालवताना का खरंच जी एस टी ची नोंदणी गरजेची आहे की नाही मला हे जाणून घ्यायचं होतं तर तुम्ही सर सांगू शकता का की जी एस टी खरेच गरजेचे आहे की नाही कसं आहे एकदा जर मला कळालं तर चांगलं होईल मला त्याचा आयडिया लागेल की खरंच करायचं असेल तर मी करेल आणि खूप चांगली पण बेकरी आहे म्हणजे प्रसिद्ध आहे आणि खूप चांगला व्यवसाय चालू आहे माझा त्याच्यासाठी उपयोगीच ठरेल तर म कृपया मदत करा आमची आणि सांगावे की कसं आहे काय